मराठी भाषेला म्हणजे जसं आता मराठी भाषा इतकी मागे पडत आहे की कारण हे इंग्लिशमुळे आता जसं काही सर्व जे शिक्षण आहे आपलं जे एज्युकेशन आहे ते सर्व इंग्लिशमध्ये होत आहे तर इंग्लिशच्यानं जे मराठी आपण जे आधी पहिले इंग्लिशचं काही इतकं होतच नाही आधी आपण सर्व जण मराठी बोलायचो आणि मराठी शाळा रहायच्या आता जसं जसं इंग्लिश वाढतं आहे आणि त्यामुळे इंग्लिशची इंग्लिश शाळा निघत आहे आणि इंग्लिश इंग्लिशमुळे जे आपली मातृभाषा आहे ते त्याच्यामुळे खूप खूप फरक पडत आहे कारण आधी जे असं मराठीमध्ये होत होतं मराठीमध्ये म्हणजे जसं आता खूप आधी गोष्टी चालायच्या कविता रहायच्या आणि आता कसं म्हणजे आहेत नाही आहेत असं नाही पण कसं मराठी आता जसं इंग्लिशला आपण जितकं प्रेफ म्हणजे इंग्लिशला आपण जितकं असं व्हॅल्युएबल समजतो तसं आपण मराठीला व्हॅल्युएबल भाषा समजत नाही असं म्हणून या असं मराठीला या इंग्लिशमध्ये खूप असं तोंड द्यावं लागतं कारण की ते एक भाषाच म्हणजे कसं आपण आता आपण जर मराठी बोलत असेल आणि समोरचा जर इंग्लिश बोलत असेल तर आपल्यालाच थोडं आता कसं तरी वाटतं आहे कम्फर्ट नाही वाटत आहे आणि बाकीच्यांना असं वाटत आहे की हे मराठी बोलत आहे बुवा यांना असं काही म्हणजे जास्त आपल्याला व्हॅल्यू देत नाही